अगं प्रधानमंत्री कौशल्य योजनेत मी ना मसाल्याचं प्रशिक्षण घेतलं वनिता तुला काय वाटतं तू घेणार आहेस का बघ कसं वाटत आहे तुला आम्हाला ना सकाळपासून म्हणजे तू काय म्हणते आहेस की किती वेळ होतं आम्हाला हां आम्हाला एक म महिन्याभराचं त्यांनी प्रशिक्षण दिलं ते सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत असा तो प्रशिक्षणाचा कालावधी होता आम्हाला आम्हाला सकाळी नऊ वाजता म्हणजे नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळचा चहा असं सगळं होतं त्याच्यात मग सकाळचं वेळ आम्हाला आधी ते काय करायचं की सकाळी आम्हाला कशी माहिती कसं बनवायचे मसाले रोज एक वेग वेगवेगळ्या प्रकारचे ते मसाले शिकवायचे आज काय पावभाजी मसाला उद्या म्हणजे कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर आणि दुपारच्या वेळेत ते पॅकिंग कसं करायचं पॅकिंग कसं आकर्षक असलं पाहिजे किंवा पॅकिंग करून विक्री कशी केली पाहिजे हां अशाबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यानंतर काय केलं आम्हाला दुसऱ्या दिवशी एक त्यांनी कांदा लसूण मसाल्याचं झाल्यानंतर चिकन मसाला असे वेगवेगळे प्रकारचे मसाले कसे बनवायचे त्याच्यानंतर चाट मसाला भरपूर मसाल्याचे पदार्थ दुधाचा मसाला आणखी कुठला मिसळचा मसाला पावभाजी मसाला असे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले शिकवले आणि कोणताही मोबदला म्हणजे आम्हाला फ्री शिकवलं त्यामुळे मला खूपच बरं वाटलं आणि ते मसाल्याचं प्रशिक्षण घेऊन मी मसाले आणि आता त्याच्यातच त्याच्यातच वाढ म्हणून मी हे करते काय पिठांचं करते पिठं पण करते मी सगळ्या प्रकारची का कुठली ज्वारीचं पीठ वड्याचं पीठ थालीपीठाचं पीठ ही पीठं मी आता विक्रीला ठेवले आहेत आणि आता मी असं माझी माऊथ पब्लिसिटी तशी झालेलीच आहे आणि लोक फोन करून मला सांगतात की आम्हाला एवढं द्या तेवढं द्या म्हणजे त्यामुळे मला इतकं त्या प्रशिक्षणामुळे खूप फायदा झाला आहे तू पण त्याच्यात भाग घेणार असलीस तर सांग जेव्हा प्रशिक्षण लागेल तेव्हा मी तुला त्याच्यात भा म्हणजे सांगेन तुला मी ओके चल